हॅलो हो आत्ताच म मॅच पाहिली मुंबई पहिल्यांदा तीन मॅचनंतर मुंबई आज जिंकले हा सांगायचा उद्देश म्हणजे छान खेळली मुंबई टीम डेविड असेल रोहित शर्मा चांगला खेळला टीम डेविड चांगला खेळला खूप छान झालं आणि चांगला स्कोअर होता दो दोनशे पस्तीस वगैरे स्कोअर मारला होता आणि चांगला स्कोअर मारल्या कारणास्तव ते जिंकले मुंबई राजस्थान रॉयलबरोबर हरलेली आहे तीन टीमबरोबर सलग तीन तिसरा पराजय होता आणि त्यानंतर आज चौथ्या मॅचच्या वेळी एक चांगली सुरुवात झालेली आहे त्याची आणि या यावर्षी तर शंभर टक्के सांगतो की आय पी यल ही ट्रॉफी आहे दोन हजार चोवीसची ही मुंबई इंडियन्स जिंकणार नक्कीच कारण मुंबई इंडियन्सचा सपोर्ट आहे फक्त काय प्रॉब्लेम असा झाला आहे की त्यानी हार्दिक पंड्याला जो घेतला आहे तो फार चुकीच्याला घेतला आहे कॅप्टन म्हणून त्याच्यामुळं सर्व जे प्रेक्षक आहेत ते नाराज आहेत नाही कसं माहिती का रोहित शर्माने आत्तापर्यंत पाच ट्रॉफीज मिळवून दिल्या आणि ही देखील रोहित शर्माला म्हणजे जी मॅनेजमेंट आहे त्यांची ज्यांची जी ओनर आहे त्यांनी रोहित शर्माला बाजूला काढून म्हणजे त्याची कॅप्टनसी बाहे बाजूला काढून संघनायक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हार्दिक पंड्याला आणला आणि त्याच्यामुळं जवळ जवळ तेरा लाख जे फॉलोवर्स होते मुंबई इंडियन्सचे तर तेला तेरा लाख फॉलोवर्सनी मुंब इंडियन्सला अनफॉलो केलं आहे इतका प्रॉब्लेम आहे तू मॅचमध्ये बघितलं असशील ग्राऊंडमध्ये हार्दिक पंड्याला एवढं ट्रोल करतात की नको नको ते कमेंट्स ग्राऊंडमध्ये त्याठिकाणी दिले जातात हाच फक्त प्रॉब्लेम आहे आणि त्याच कारणास्तव आत्तापर्यंत पहिली मॅच जर पाहिली आहेस तू तर पहिली मॅच आपण मुंबई इंडियन्स शंभर टक्के जिंकली असती परंतु हार्दिक पंड्या एकमेव असा प्लेअर होता त्याठिकाणी त्याचा स्ट्राईक रेट फक्त एकशे वीसचा होता आणि बाकी सर्व जे आहे त्यांचे स्ट्राईक रेट जवळजवळ दोनशेच्या आसपास होते ती मॅच हार्दिक पंड्यामुळं निव्वळ आपण हारलो नाही ना ते अंबानी नीता नीता अंबानीने त्याला जो घेतलेला आहे तो ॲज अ कॅप्टन म्हणून चुकीचा घेतलेला आहे त्यांनी ॲज अ प्लेअर म्हणून घेतला असता तर काहीच हरकत नव्हती कारण रोहित शर्माने आत्तापर्यंत पाच ट्रॉफीज मिळवून दिलेल्या आहेत कोणाला तर मुंबई इंडियन्सला एकमेव एक हाती त्याने पो पाच ट्रॉफीज मिळवून दिलेल्या आहेत आणि असं असतानादेखील तो फॉममध्ये असतानादेखील त्याला टीममधून कॅप्टनसीवरुन काढणं ही फार मोठी चूक केलेले आहे आणि त्याच्यामुळे बरीचशी लोकं नाराज आहेत तर तरी पण आम्ही मुंबई इंडियन्सचा फॅन असल्या कारणास्तव यावर्षी जी ट्रॉफीज आहे ती मुंबई इंडियन्सच जिंकणार याबद्दल कोणतीच शंका नाही नाही नाही तसं नाही मुंबई इंडियन्स चांगली टीम आहे ठीक आहे आपण नंत प्रत्यक्ष भेटल्यानंतर बोलूया ओके हा चल ठेऊया